माझे आवडते पुस्तक म्हणजे श्यामची आई हे साने गुरुजी यांनी लिहिले आहे या कथेत या पुस्तकात प्रेम आणि करुणा सद्भावना हे शिकवले आहे आपण दुसऱ्यांसोबत कसे वागायचे कसे राहायचे प्रेम भावना दुसऱ्यांसाठी कशी बाळगायची हे आपल्याला ह्या पुस्तकातून शिकवले जाते आणि हे हिच जी भावना आहे ते आपल्याला आपल्या आयुष्यात जर आपण स्वीकारून घेतली तर आपलं आयुष्य हे खूप सुरळीत चालेल